एकोणवीस एकशे सत्तावन्न चार हजार तीनशे पंच्याण्णव दहा हजार एकशे बावन्न एकवीस हजार एकशे अकरा बावीस हजार तीनशे पंचावन्न एक लाख एक हजार एकशे पंचावन्न वीस हजार तीनशे बावीस तेहत्तीस हजार तीनशे तेहत्तीस चौऱ्याण्णव हजार चारशे चौवेचाळीस